संस्कृती प्रत्येक राज्याची किंवा प्रत्येक देशाची असो ती त्या त्या प्रदेशात सुंदरता देते उन्नत करते तसंच भारत हा तर विविधतेने नटलेला देश आहे आपण मानतोच विविधता मे एकता मी महाराष्ट्र राज्याची रहिवासी आहे त्यामुळे ती महाराष्ट्र कसं आहे त्याचा अनुभव मी पुरेपूर घेतलेला आहे महाराष्ट्रात मोक्याचं ठिकाण म्हणजे आपली आर्थिक राजधानी म्हंटली तर ती मुंबई आहे ती तर भारताचं नेतृत्व करते त्या विविधतेत एक प्रकारची एकता आहे मुंबईमधे वेगवेगळ्या राज्यातले लोकं येऊन लोकांची वेगवेगळ्या ठिकाणी वस्त्या केलेल्या आहेत त्यांनी आपले संस्कृतीचं संस्कृतीचा प्रचार केला आहे पण भारताने भारताचा प्रचार तसा इतर देशांकडे केलेला नाईये कारण इतर देशांचा जसं आपण प्रत्येक कलागुण घेतलेत आता गुजरात म्हंटलं तर गुजरातचा गरबा किंवा गुजरातचे वेगवेगळे खाद्यपदार्थ जसे आपण बनवतो आणखीन ते लोकं आवडीने खातात भारतातले म्हणजेच महाराष्ट्रातले तसं इतर ठिकाणी नाहीये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या भाषेला संस्कृतीला मान आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले लोकं बाहेरचा माणूस आला की त्याला आपलंसं करून घेण्यासाठी त्याच्या भाषेपासून ते त्याच्या सगळ्याच गोष्टींपासून त्याला आपलंसं करतात म्हणजे त्यांचं जेवण खाण हे सुद्धा प्रत्येकानी महाराष्ट्राला लोकाने अपनवलय तसं इतर देशाने आपल्या संस्कृतीचा तेवढा मान ठेवलेलं नाहीये भारतात आता आपण इतर भाषा जशा बोलतो तसं भारतात बाहेरून आलेला माणूस मराठी भाषा बोलत नाहीये त्यामुळे मराठी भाषा हा ज मागे पडत चाललेली आहे आता त्यामुळे इतर देशांनाही आपण आपली भाषा शिकवली पाहिजे किंवा महाराष्ट्रात जर तुम्ही आला आहात तर महाराष्ट्राच्या भाषेचा आदर करा मराठीत बोलात तुम्ही थोडंफार चुकत असाल किंवा इतर भाषा मिक्स करून वापरली तरी चालेल पण उच्चार जरा मराठीत असले तर बरं वाटतं अभिमान वाटतो आपल्याला कारण आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला निश्चितच वाटला पाहिजे मा आम्ही जसं आपुलकीनी इतरांशी वागतो इतर माणूस आला तर त्याला मराठी येत नाहीये तर आपण मराठीतनं न बोलतो त्याच्या भाषेतनं बोलण्याचा प्रयत्न करतो तसंच त्यानेही आपल्या भाषेला किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याला तितकंच आपलं असं म्हंटलं पाहिजे आणि प्रत्येक संस्कृती आहे की आपलं आता आपल्या आपण जसं गुजरात्यांचा गरबा करतो तसं आपली लावणी करायला इतर देशातले लोकं जात नाहीत किंवा बंगाली लोकांचं नृत्य किंवा इतर आधी केरळ यांनी ते असं आपण सगळंच आत्मसात केलंय तसं इतरांनी पण केलं पाहिजेत हे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्याला प्रत्येकाला असं बाटलं पाहिजे आणि आपण आपल्या प्रत्येक संस्कृतीचा आपले खाद्यपदार्थ आपले आपलं कल्चर आपली भाषा ह्याचा आपणही इतरांशी बोलताना आपण आपल्या भाषेत बोललं पाहिजे आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे त्याचा त्यासाठी आपण आग्रही राहिलं पाहिजे आज इतर राज्यांमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर त्या त्या भाषाला प्राधान्य आहे तसं आपण आपल्या मराठीला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे आणखीन त्या भाषेला पुढे आणलं पाहिजे की प्रत्येकानी मराठीत मोडकं तोडकं तुटकं काय होई ना पण प्रत्येकानी मराठीत बोला मराठीशी समन्वय साधा आणखीन अशा प्रकारे प्रत्येकाने जर मराठीचा प्रचार केला तर आपला महाराष्ट्र पण पुढे यायला कमी लागणार नाही असा आपला महाराष्ट्र पुढारलेलाच आहेत पण जो काही थोडा पाठी पडत चालला आहे तोही पडणार नाही आपण महाराष्ट्रात सगळ्यात अव्वल असू कारण महाराष्ट्राची हुशारी महाराष्ट्रातले संत साधू हे जसे पूर्वीपार सगळ्यांना त्यांनी म हे दिलं माती दिली किंवा राजे महाराजे जे आपले शिवाजी महाराज आहेत त्यांनीच अशी काही सगळ्यांना मदत केली आपल्या देशाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला तसं आपणही मराठी माणसानी महाराष्ट्राला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं